तुळजापूर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि जवळपास श्रद्धेचे केंद्र असलेले तीर्थक्षेत्र असले आहे आणि तुळजाभवनी देवीची प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे तिथे जे की देवीची एक शक्तिपीठ म्हणूनही ओळखले जाते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित अनेक आख्यायिका आणि श्रद्धा देवीच्या दर्शनाशी निगडित आहेत या ठिकाणी भेट देण्यासाठी वर्षातील काही विशिष्ट महिने अधिक अनुकूल मानले पण जातात या संदर्भात तुळजापूरला भेट देण्याची सर्वोत्तम वेळही साधारणपणे म मे जून जुलैपासून फेब्रुवारीपर्यंत या कालावधीमध्ये पण मानली जाते हवामान सांगयचं सांगायचं झालं तर या कालावधीमध्ये तुळजापूरचे हवामान हे खूप प्रसन्न असते सप्टेबर महिन्यापासून सुरुवातीपासून क ते पावसाळ्याचे पावसाळापर्यंत कमी कमी होत ते थंड व्हायला टाकतात